देश उभारणीसाठी आपण चार वेगवेगळी स्तंभ आहेत असं म्हणतो तर त्या स्तंभातला सर्वात महत्त्वाचा आणि चौथा स्तंभ हा वृत्तमाध्यम आहे की ज्यामध्ये तुम्हाला वेगवेग कम्युनिकेशन माध्यम की ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती भेटेल वृत्तपत्र त्याच्यानंतर त्याच्यातून वेगवेगळी माहिती भेटत असते आपल्याला सगळ्या देशामध्ये काय चाललं आहे ह्या गोष्टी आपल्याला कळत असतात तर वृत्तमाध्यम विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी कशी संबंधित आहेत तर जसे की आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी भारत सरकारच्या दोन महत्त्वाच्या इसरो आणि डी आर डी ओ या गोष्टी आहेत तर त्यामध्ये नवीन कोणतं संशोधन चालू आहे किंवा एखादं संशोधन जर नाका म्हणजे झालं नाही पूर्ण तर त्याच्यामध्ये कोणत्या त्रुटी आल्या आहेत काय झालं जसं चांद्रयान टू मोहीम ही पहिल्यांदा अयशस्वी झाली तर त्याची कारणं ही वृत्तपत्रामधून आपल्याला कळली तर त्या कारणांवर जे बाकीचे वाचक आहेत ते सुद्धा विचार करून त्याच्यामधूनही नवीन वैज्ञानिक तयार होऊ शकतात तो त्याच्यावर विचार करून ते त्याच्यावर उ उत्तरे शोधू शकतात आणि अशा पद्धतीने जेव्हा ह्या समस्या एक एक करत वृत्तमाध्यमातून पुढे येतात तेव्हा त्याच्यावर विचार केला जाऊ शकतो आणित्याच्यावर योग्य प्रकारे उत्तरही तयार होऊ शकतात